आय हेट धिस ब्रँड टेक्नो तर मी माझा रिव्यू शेयर करत आहे तुमच्या सगळ्यांसोबत मी टेक्नोचा स्पार्क लाईट हा फोन बॉ बॉट केला होता ट्वेन्टी फाईव्ह थाऊजनला आणि जेव्हा मी अॅमेझॉनवर ह्याची स्पे जे ह्याची स्पेसीज बघितल्या होत्या तेव्हा हा खूपच चांगला होता आणि ब्रँड म्हणत होता की हंड्रेड पर्सेंट कस्टमर सपोर्ट आणि हंड्रेड पर्सेंट सगळं काही हंड्रेड पर्सेंट सर्व्हिस सातशे सर्व्हिस सेंटर अक्रॉस ऑल इंडिया मी तर मुंबईला राहत आहे स्टील मी सर्व्हिस सेंटरला गेलो होतो तर ह्यांची खूपच पुअर सर्व्हिस मला मिळालेली आहे मी एक वेळा नाही खूप वेळा गेलेलो होतो सर्व्हिस सेंटरला खूपच पुअर सर्व्हिस आहे तर मी आता माझा एक्सपीरियन्स पूर्ण डीपली शेयर करतो की माझ्यासोबत कायकाय घडलेलं आहे टेक्नो स्पार्क लाईट या मोबाईलविषयी तर मी स्टार्ट करतो पहिले जसंच मी फोन बॉट केला फक्त मी फिफ्टीन डेज युज केल्यावर त्याचा जो हिटिंग प्रॉब्लेम मला जाणवला हीट म्हणजे कसा होत होता पहिले तो नॉर्मल हीट होत होता तर मला वाटलं बेसिकली जनरली सगळे फोनच हीट करा करतात स्टार्टींगला तर मग नंतर मी थोडासा एक्सपीरियन्स केला मी चार्जिंगला लावत होतो तर चार्जिंग नव्हती होत आणि फक्त हीट करत होता आणि नंतर मग हा हिटिंग प्रॉब्लेम तरी थोडा बेसिक वाटला मला जेव्हा मी समजा काही गेम्स वगैरे खेळत होतो तर मोबाईल इतका लॅक करत होता इतका लॅक करत होता की बस्स आणि टेक्नोनी हे केलं होतं म्हणजे दावा केलेला होता की आमचा गेमिंग फोन आहे कधीच लॅक नाही होणार तर हा बिलकुल पुअर सर्व्हिस होती ह्यापण मामल्यात कॅमेरापण एकशेआठ मेगा पिक्सल त्यांनी सांगितला पण तो एकशेआठ नाही तो म्हणजे तो दहा मेगा पिक्सलच्या पण लायकीचा कॅमेरा नव्हता तर म्हणजे खूपच पुअर एक्सपीरियन्स राहिला माझा आणि एक वेळा तर समजा मी आता चार्जिंगला लावला होता तर तेव्हा जसाच मी चार्जिंगला लावला ना तो एकदम म्हणजे फुटूनच गेला बस्टच झाला मोबाईल त्याच्यानंतर मी सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो आणि त्यांना मोबाईल दाखवला त्याचं वॉरंटी दाखवलं तर ते म्हणे सर हा तुमचाच इश्यु आहे ह्यात कंपनी काहीच नाही करू शकत तुम्ही क्लेम पण नाही करू शकत काही तर म्हणजे आतापर्यंतचा सगळ्यात ऑफुल एक्सपीरियन्स होता माझा म्हणजे खूपच असा मी फस्ट्रेट झालेलो आहे पण बाकी या मोबाईलमध्ये तुम्हाला मी जेन्युअनली सांगत आहे की डोन्ट वेस्ट युअर मनी काऊन की हा काहीच कामाचा मोबाईल नाही आहे तुमचा ट्वेन्टी फाईव्ह थाऊजन हा असा वेस्टच होणार आहे कारण की खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आता मी अजून एक प्रॉब्लेम मला आठवलेला आहे जेव्हा पण मी कानाला मोबाईल लावत होतो ना इतका गरम करायचा की एक वेळा तर माझा कानच जळला आणि दुसरा म्हणजे र माझ्या मी ईयरफोन युज नाही करत कारण की कान वगैरे दुखते तर तर मी कानापाशी मोबाईल ठेऊन साँग्स ऐकत होतो तर स्पीकर इतका लाऊड आणि क्लीयर तर नव्हताच पण इतका लाऊड होता की माझे कानमध्ये पण त्रास होयला लागला आणि मग मी जेव्हा कान कानाच्या डॉक्टरजवळ गेलो त्यांनी मला दहा हजार रुपयाचीच मेडिसिन लिहून दिली तर माझं सजेशन आहे तो मोबाईल बिलकुल पर्चेस करूच नका